पर्यटकांनी जे बाहेरचे पर्यटक असतात त्यांनी इकडचा जो हरिश्चंद्रगड आहे तो हरिशचंद्रगड हा कधीच त्यांनी बघितला असेल हरिशचंद्रगडाला हा अहमदनगर जिल्ह्यामध्येआहे आणि तो हरिश्चंद्र गडाला सर्वांनी जायलाच पाहिजे कारण की शिवाजी महाराजांचा तो असा किल्ला होता की त्याच्यामध्ये लवकर कोणी घुसू शकत नव्हतं त्याने की त्याची बंदोबस्त ही खूप चांगली केलेली होती वापस तर खूप मोठा आहे त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे रूम्स आहेत त्याच्यामदे वापस आता तो नवीनचा नवीनाच दिसतो म्हणजे जेवढ्या त्याचं काही असं तु तुटलेला वगैरे नाही आहे तो आणि पर्यटकांनी त्या तिथे जायलाचा हवं कारण की किल्ल्यांचा विचार करत होतो त हरिश्चंद्रगड हा खूप चांगला किल्ला आपण बोलू शकतो सुरक्षित किल्ला आपण बोलू शकतो ज्याच्यावर आपले शिवाजी महाराज राहत होते आणि राज्य करत होते तेथूनच तर आपल्याला तेथे एक ना एक दिवशी जायलाच पाहिजे हेच मी सर्वांशी बोलू इच्छितो